कायदा व्यवस्था ही पक्षपाती आहे का या विषयावर मी बोलू इच्छित आहे कायदा ही पक्षपाती नाही असं मला वाटतं कारण की कायदा हे संसद बनवते आणि जर कायद्याबद्दल बोलायचं ठरलं तर कायदा ही संसद बनवते नाही कोणती पक्ष बनवते जर कायदा प् जर कायदा पक्षात नसेल बनवत तर मग कसं काय पक्षपाती होईल आणि जर पक्षपाती बनलं तर मग खूप काही होऊ शकतं म्हणून जे संसद बनवते कायदा तेच बरोबर आहे मी एवढंच बोलू इच्छित आहे धन्यवाद